हॅलो हां बी एस एन एल ऑफिस ना काही नाही एक आमच्या इथे मा आमच्या आम्ही जे तुमचं वायफाय घेतलेलं आहे इंटरनेट कनेक्शन जे घेतलेलं आहे ते दोन दिवस झाले बंद आहे म्हणलं काय किरकोळ प्रॉब्लेम असेल होईल सुरू म्हणून मी वाट बघितली आत्तापर्यंत मग आजूबाजूला चौकशी केली तर आमच्या शेजाऱ्यांचं पण सगळ्या काही ठिकाणचे पण बंद झालेलं आहे तर काही मोठा प्रॉब्लेम आहे का त्यामध्ये जे किती दिवसात सुरू होऊ शकेल ते नाही कारण काय आमच्या इथे रस्त्याचं काम सुरू आहे तिथे खोदलं त्यामुळे आहे काही प्रॉब्लेम झाला आहे का तुमच्या तिकडनंच काही प्रॉब्लेम आहे कारण काय आहे आता सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं आहे वायफायवर आणि त्याच्यामुळे मला फोन कॉल्स येऊ शकत नाही आहेत माझी बरीचशी कामंही इंटरनेटवरनं सुरू असतात काही पाठवायच्या असतात गोष्टी आणि ह्या सगळ्यांमध्ये खूपच अडथळा त्यामुळे यायला लागलेला आहे हो हो पण लवकरात लवकर ते सुरू होणं खूप गरजेचं आहे ना आम्हाला पण आणि त्यामुळे शक्य तितक्या लवकर सुरू केलंत तर बरं होईल ओके धन्यवाद